मला ऑनलाईन मोबाईल घ्यायचा होता आणि मी तो ऑर्डर केला पण चार दिवसाचं वेळ त्यांनी मला दिला नी आणि मग मी वाट पाहात बसले पण तरी चार दिवसाच्या आत त्यांनी मला मोबाईल आणून दिला म म्हणून मला खूप आनंद झाला कारण की मी खूप मोबाईलच्या आतुरतेने वाट पहात होती आणि चार दिवसाच्या आतच मला भेटला त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद झाला आणि मी मोबाईल घेतला पाहिल्याबरोबर मला खूप आनंद झाला की मोबाईल मला जसा पाहिजे जसा रंग पाहिजे होता तसाच रंग ओ होता आणि आवाजही त्याचा खूप छान आणि चित्र त्याची क्वालिटी खूप सु चांगली होती त्याच्यामुळे मला मग खूप खूप आवडला आणि आता मला मोबाईल असल्यामुळे माझं मी काम करते ना तेव्हा दिवसभर काम करताना मी मला गाण्यांची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी काय करते कामं करत असताना मोबाईल स्पीकरवर ठेवून जे कामं करता करता गाणे ऐकणं व्हिडिओ पाहणं आणि वेगवेगळे यूट्यूबवरचे हे पाहणं त्याच्यामधे माझा वेळ कसा निघून जातो मला कळत नाही आणि मोबाईल मिळाल्यामुळं मला म म्हणजे असं कसा दिवस जातो मला कळतही नाही आणि लवकर त्याच्या त्याच्यासोबत चार चार्जर आहे आणखीन हेहेडफोन त्याच्यामुळे मग ककसं मुलांनाही मजा ट्युशनला याला ऑनलाईनच्या क्लासेसला मला मोबाईलची खूप आवश्यकता होती आणि मुलाला क क्लासेस करायचे असतात ना त्याच्यामुळे मग मी ताबडतोब मोबाईल बोलवून घेतला आणि मला जसा पाहिजे तसा मोबाईल भेटला त्याच्यामुळे मी मला खूप आनंद झाला आणि ऑनलाईन ऑनलाईन मोबाईल घेतला तो दुसरीकडे दुकानामधे घेतला त्याच्यापेक्षा आपल्याला खूप स्वस्त आणि चांगल्या याने भेटतो तो आणि आपल्याला म्हणजे कसं खराबही वाटला थोडासा तर आपल्याला परत करायची पण त्याच्यामधे आपण आपल्याला परत करता येतो पण मला काही तशी आवश्यकता वाटली नाही माझा मोबाईल खूप छान निघाला आणि त्याच्यामधे सर्वच जे आहेत ॲप ते सर्व चांगले आहेत त्याच्यामुळे मला मोबाईल खूप आवडला